सर्वप्रथम सांगायचं झालं तर बाईक चालवण्यापेक्षा बाईक चालू करण्याच्या आगोदरच्या घ्यायच्या निगा मी तुम्हाला सांगतो सर्वप्रथम आपल्याला बाईकची चावी घ्यायची चावी गेल्यानंतर चालू कर करायचे त्या चालू केल्यानंतर पहा काही प्रॉब्लेम तर नाहीये ना हॉर्न वाजतो का इंडिकेटर काम करते का उजव्या साईडचं इंडिकेटर डाव्या साईडचं इंडिकेटर मागचं इंडिकेटर पुढचं इंडिकेटर आणि तुमची लाईट काम करते का कारण प्रवास करत असताना हे सगळं अचानक पाहून चालणार नाही पहिल्यांदा आपल्या चाकामध्ये हवा आहे का चेक करावी पेट्रोल परिपूर्ण आहे का हे पहावं किंवा मला वाटेत कुठे टाकायचा याचा विचार करावा आता राहिला प्रश्न बाईक चालवताना सुरक्षितेच्या दृष्टीने कोणत्या काळजी घ्यायचं नंबर एक गाडी चालवता असताना नेहमी कंट्रोल स्पीडमध्ये चालवतो चाळीस ते साठच्या स्पीडमध्ये चालवावी ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती नाहीये त्या ठिकाणी श साठ त्या ऐंशीपर्यंत चालवावी जर कुठे आसपास शाळा असेल तर ही नेहमी तुम्ही गाडी पन्नास ते चाळीसच्या स्पीडमध्येच चालवा हॉस्पिटल जवळ जर तुम्ही असाल तर कधीही गाडी चालवताना जोर जोरात हॉर्न वाजवू नका कारण तिथे पेशंट असतात लहान मुलं असतात त्यांना त्रास होऊ शकतो त्यांचे कानाचे पडदे जाऊ शकतात नं हा झाला चालवतानाचा आता तुम्ही जर रस्त्यावरून गाडी चालवत असाल चांगल्या डांबरी रस्त्यावरून तर नेहमी स्मूथली चालवा खड्ड्यातून चालवता असाल तर ओवर स्पीड आपला आपला हात आपला पाय आणि आपलं डोकं घेऊन जाईल त्यामुळं गाडी चालवता असताना हेल्मेटचा नेहमी वापर करावा आणि आपल्याला प्रवासात असताना कोणकोणती कागदपत्र घ्यायची याचा ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळी मी मला तर हा प्रश्न कधीच येत नाही कारण मी नेहमी कागदपत्र ठेवतो माझ्यासोबत जसं की आधार कार्ड पॅन कार्ड तर असतंच परंतु आपलं ड्रायविंग लायसन गाडीचं पी वी सर्टिफिकेट पोल्युशन फ्री सर्टिफिकेट अशी खूप सारी कागद मी माझ्या सोबतं ठेवतो आणि आता तर का डिजिटल इंडिया आहे ना त्याला तर मी साठवूनच ठेवतो आणि आपण आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करून ठेवलेले आहेत कुठे जरूरत पडत असेल तर मी दाखवतोच आणखीन एक मला सांगावस असं वाटतं बाईक चालवताना नेहमी आपलं डोळे तुम्ही काय करा उघडे ठेवूनच चालवा झाकुन चालणार नाही आणि बाईक चालवत असताना काळ्या कलरचा चष्मा नेहमी धारण करावा मी करत नाही परंतु असं मला खूप जणा ने सांगितलेलं आहे कारण काय गाडी चालवत असताना अचानक तुमच्या डोळ्यामध्ये धूळ छोटे छोटे किडे जाऊ शकतात त्याच्यामुळे तुमचे डोळे चरचरतील आणि जर ते डोळे चरचरायला लागले तर तुमच्या एक हात तिकडे जाईल मग गाडी चालवायची कशी म्हणून बाईक चालवताना नेहमी डोळ्यांचं हे करा केसांना वगैरा बांधून ठेवा आपली बॅग व्यवस्थित बांधलेली आहे का पाहायचीच पाहायची नाहीतर काय होईल नेहमी बाईक चालवताना आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो आणि आपल्या हातपाय घालून बसतो म्हणून देवाने दिलेलं आपल्याला का हात पाय कान डोळे ही नेहमी सतर्क गाडी चालवताना कानामध्ये हेडफोनचा वापर करू नका कारण तुम्ही हेडफोन वापरलात तर तुम्ही गाण्यामध्ये मग्न राहाल कुणाला तुम्हाला मागवून पुढे पास व्हायचं असेल तर तुम्ही त्याला सिग्नल देऊ शकणार नाही म्हणून काय करा हेडफोनचा आवाज स्मूथली करा आणि बाहेरचा पण आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत राहा